हां नमस्कार नमस्कार नमस्कार पुणे ऑप्टिकल्स का हां नाही मी शाहीर हेमंतराजे मावळे बोलतो आहे माझं एक काम होतं आपल्याकडे म्हणून बोलत होतो हां मी आपल्याकडून मागच्या दोन दिवसापूर्वी चष्मा ऑनलाईन मागवलेला होता पण तो मला मिळालाही पण त्याची अडचण अशी झाली की त्याची जी काडी आहे ती तुटलेली आहे म्हणजे ब आता ते हॅन्डलिंग करताना झालं काय झालं मला काय माहीत नाही पण मी ज्यावेळी ते बॉक्स उघडला तर तो बॉक्स उघडल्यानंतर लक्षात आलं की तो चष्म्याची काडी तुटलेली आहे त्यामुळे मला तो वापरता येत नाही आणि काही त्याचा तसा उपयोगही नाही म्हणजे ज समजा इतर काही गोष्टी असते थोडंसं तर चालू शकलं असतं पण काडीच तुटल्यामुळे मला तो आता वापरता येणं खूपच आवघड झालेलं आहे आणि खरंतर चष्म्याशिवाय माझं काम अडलं होतं एक चष्मा माझ्याकडे होता मी तसा तो वापरला पण त्याचंही थोडे अडचण झाली आणि आता तर मला आर्जन्सी आहे म्हणजे हो खूप काम अडलेलं आहे एकतर मला कम्प्युटरवर बसून काम करावं लागतं त्यामुळे डोळ्यांना त्रासही होतो नाही तुम्हाला ऑनलाईन मागवलेला होता त्यामुळे खरं तर तुम्ही तो मला म्हणजे पाहिजे मला तो तुम्ही काय कशी रिप्लेसमेंट देता ते मला माहीत नाही पण काय करू आता ते तुम्ही सांगा तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मी करतो पण मला अर्जंट पाहिजे तुम्ही हां नाही मला दोनच दिवसामध्ये ते पाहिजे मी तुम्हाला ते लगेचच्या लगेच ते पार्सल परत पाठवतो आत्ता जस्ट मी ते पार्सल फोडलेलं आहे पार्सल फोडल्या फोडल्या ते लक्षात आल्यानंतर मी तुम्हाला आत्ता फोन लावलेला आहे त्यामुळे हा यॅ ॲक्च्युली तुमच्याकडून अशी चूक याच्या अगोदर झालेली नाही हे मलाही मान्य आहे पण ॲ आता झालं ना मग अडचण आहे ना माझीही काही अडचण आहे मी तशी वस्तू कशी घेऊ शकतो आणि मला ती आर्जंटमध्ये पाहिजे तुम्ही दोन दिवसाच्या आत मला ते काही करा आणि दोन दिवसाच्या आत पुढच्या चष्म्याची डिलेवरी मला झाली पाहिजे हो हो त्या दृष्टीनं तुम्ही काळजी घ्या नाही त अव नाही त्याकर शेव आहो शेवटी तसं झाल्यानंतर मी काय करणार ना मला ते सांगणं तर भाग आहे तुम्हाला हांं प्लीज जरा ठीक आहे ठीक आहे पाठवतो मी परत धन्यवाद